माझ्या आवडत्या गाड्या नंबर एक टी वी एस रायडर नंबर दोन यामाहा झेड एक्स टे आर नंबर तीन यामाहा निंजा एच टू आर नंबर चार यामाहा आरएक्स हंड्रेड ई नंबर पाच यामाहा ॲरोक्स एकशे पंचावन नंबर सहा बुलेट तसेच माझी स्वत ची गाडी टी वी एस ज्युपिटर एकशे तेरा सी सी ही गाडी माझ्याकडे आहे बाईक ट्र्रीपसाटी जी कम्फर्टेबल गाडी आहे त्यामध्ये नंबर एक ज्युपिटर नंबर दोन बुलेट क्लासिक नंबर तीन टी वी एस रायडर नंबर चार सुझुकी ॲक्सेस नंबर पाच होंडा ॲक्टिवा नंबर सात हिरो स्प्लेंडर या गाड्या चांगल्या आहेत लाँग ड्राइव्हसाठी